नमस्कार मला यन पी जसच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत त्याला वेगळ्या कामासाठी गुंतवायचे आहेत आणि ते जे आहे ते वेगळं काम म्हणजे काय मला ते एका दुसऱ्या आपल्या याच्या गुंतवणुकीच्या प्राधान्यात मला ब बदलण्याचा शिफारशीवर चर्चा करायची आहे तर तुम्ही मला सांगू शकता का की जो यन पी ए गस आहे किंवा पी आर ए यन प्रदान करणारा आहे याच्यामध्ये काय काय आपण करू शकतो आणि जर आपण जे जे करणार किंवा किती टक्केवारी आहे त्याची मला माहिती द्या आणि जी टक्केवारी असेल ती टक्केवारी मला कळवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचबरोबर मी माझं जे आर्थिक नियोजन आहे जे वर्षासाठी मी जी एकत्रित करतो वर्षामध्ये तर मी त्याच्यात आत्ता मला वाढ करायची आहे आणि जर वाढ करायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस हे करावेच लागणार आहेत असं मला वाटतं म्हणून मी काय करतो आहे जी येन पी एस गुंतवणुकीचे प्राधान्य बदलण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे आणि एक काम करा जे जुनं आपलं जे हे आहे एन पी एस त्याच्यामध्ये तुम्ही त्याला चेंजेस करू शकता आणि तुम्ही मला सांगा की ह्या म्हणजे हा टर्म अप्लाय केल्याने मला हा फायदा होईल हे केल्याने मला ते होईल असं तुम्ही सांगा आणि मला एक आणखीन एक माहिती हवी होती की मी माझ्या नियोजकाला भेटलेला आणि मग त्याचं जे गुंतवणुकीचं प्राधान्य आहे ते तुम्ही विचारू शकता नवीन वाटपाच्या टक्केवारी सह त्यामुळे तुम्ही मला ते सांगण्याचा प्रयत्न करा